हो मी छावा ही कादंबरी वाचली होती ती वाचून जे काय छत्रपती संभाजी महाराजांचा जो संघर्ष होता त्यांनी कसं आपलं धर्माचं रक्षण करण्यासाठी कशाचं स्व स्वतःचं बलिदान दिलं त्याच्यामुळे मग अनेक दिवस अनेक रात्र मी जागून काढलेले आहेत